हॅलो मी काही वेळापूर्वी जे मला पदार्थ हवे होते ते मागवले होते पण नंतर माझ्याकडून चुकून नको असलेले पदार्थ मागवले गेले आहेत कृपया तुम्ही ते रद्द करा व ऑर्डरमधून काढून टाका व मला जे हवे असले ले पदार्थ आहेत ते तुम्ही पाठवून द्या आणि ते काढून टाकलेल्या पदार्थांवर काही डिस्काउंट मला मिळेल का